हो हो नक्कीच ॲक्च्युली मी आता माय कारमध्ये काम करतो माय कार पुण्यामध्ये एक प्रायवेट ऑर्गनायशन आहे किंवा मी प्रायवेट कंपनी बोलू शकतो जी मारुती सुजुकीचं ऑथोराइज डीलर आहे मारुती सुजुकीबद्दल मी थोडंफार काही सांगू शकतो त्याच्या मारुती सुजुकीमध्ये आत्ता आपण बघतो अरिना आणि नेक्सा दोन ब्रँड येतात पहिले मी अरिनामध्ये काम केलं आहे ॲक्च्युली माझा अरिनामध्ये एक्सपिरियन्स बघितला तर तो दोन वर्षाचा आहे त्याच्याआधी मी सिमरन मोटर्समध्ये होतो अरिनामध्येच होतो ॲक्च्युली अरिनामध्ये बघितलं तर नऊ गाड्या आहेत आत्ता जसं की अल्टो की अल्टो नंतर अल्टो के टेन आहे सिलेरीयो आहे एस्प्रेसो आहे वॅग्नार आहे अर्टिका आहे ब्रिझा आहे यासारख्या गाड्या स्विफ्ट आहे डिझायर आहे त्यासारख्या गाड्या तिकडे येतात अरिनामध्ये येतात त्यामध्ये आपण बघितलं तर अरिनामध्ये ते काय ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या त्या सेगमेंटमधल्या बेस्ट ऑप्शन आहेत मारुतीमध्ये तर सी एन जी ऑप्शन पण तिकडे ॲवेलेबल आहेत जसं की अल्टिगामध्ये काही सी एन जी ऑप्शन ॲवेलेबल आहेत अल्टोमध्ये सी एन जी ऑप्शन ॲवेलेबल आहेत ब्रेझामध्ये सी एन जी ऑप्शन्स ॲवेलेबल आहेत तर आत्ता मार्केट रेशिओनुसार बघितलं तर सगळ्यात जास्त सेल नव्या गाड्या सी एन जी ऑप्शनमध्ये जातात मारुतीमध्ये मारुतीमध्ये आता बघितलं तर आणि नेक्सा बघितलं तर नेक्सा एक थोडा प्रीमियम ब्रँड म्हणून मारुतीमध्ये ओळखला जातो म्हणजे त्याच्यामध्ये बघितलं आपण जसं की इग्निस आहे बलेनो आहे ग्रॅनवेटर आहे एक्सेल सिक्स आहे इनविक्टो आहे यासारख्या गाड्या नेक्सामध्ये येतात जिमनी आहे आता नवी नवीन लॉन्च झालीय फ्रॉंक्स नवीन लॉन्च झाली आहे यासारख्या गाड्या सगळ्या या नेक्सामध्ये येतात ॲक्चुली नेक्सामध्ये जी टेक्नॉजी इंट्रड्युस केली आहे ती हायब्रिड टेक्नॉलॉजी ग्लोबल टायअप झालं आहे मारुती आणि सॉरी सुजुकी आणि टोयोटाचं त्यामुळं ती गाडी आता ती टेक्नॉलॉजी सुजुकी सुजुकीसोबत शेअर करते टोयोटा हायब्रिड टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये इ व्ही प्लस पेट्रोल अशा दोन्ही मोडवर गाडी चालू शकते ओके जा ॲव्हरेज बघितला तर आपण ट्वेंटी सेवेन पॉईंट नाईन्टी सेवेन ग्रँड ॲव्हरेज कंपनी क्लेम आहे जो खरंच त्या सेगमेंटमध्ये खरंच चांगला ऑप्शन ॲवेलेबल आहे आणि सध्या डिझेल मार्केट आहे अदर कंपनीज किंवा अदर कॉम्पिटिटर कारमध्ये जे डिझेल मार्केट येते किंवा डिझेलमध्ये जे क्रेटा येते किंवा सेल्टॉस ॲवेलेबल आहे त्याला ऑप्शनमध्ये तुम्ही हायब्रिड बघू शकता म्हणजे त्याच किमतीमध्ये येते शक्यतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन ॲवेलेबल होतात फीचर चांगले ॲवेलेबल आहेत ॲव्हरेज चांगला येतो गाडीमध्ये सिटीमध्ये मोस्टली गाडी इ वीमध्ये चालते सिक्स्टी पर्सेंट गाडी इ वीमध्ये चालते तर मारुती इंडियन कंडिशननुसर आता डेव्हलप होते आहे ओके आपण ह्याच्याआधी बघितलं असंल अल्टो अल्टो लॉल अल्टो जेवढी सेल झाली होती तेवढी आता तुम्हाला मारुतीमध्ये बघितलं तर नवीन नवीन गाड्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी मारुती नेक्सामध्ये लॉन्च करते म्हणून नेक्सा मारुतीचं प्रिमियम ब्रँड म्हणून ओळखतात तर तो ब्रँड आता बघितला आहे त्याच्यामध्ये इनविक्टो पण येते इनविक्टो ॲक्च्युली टायपय म्हणजे इनविक्टो हाय हायक्रॉसचं एक सेकंडरी ऑप्शन किंवा मॉडल बोलू शकतो जसं की टोयोटासोबत मारुतीचं टायअप झालं आहे तर त्याच्या मधून ती गाडी आपल्याकडे आले तर ती पण हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये ॲवेलेबल आहे हायब्रिड टेक्नो इन दी सेन्स की त्याच्यामध्ये एक बूटमध्ये एक सेप्रेट बॅटरी येते मॅन बॅटरी येते ग्रॅन्ड विटरामध्ये निकल एल बॅटरी येते हायक्रॉसमध्ये तर त्याच्यामध्ये आहे तुम्ही नॉर्मल बघू शकतात की इनोआ आणि हाय इनोवा हायक्रॉस आणि इनव्हेक्टो ॲज इट इज सेम गाडी आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही बघता जी सर्विसिंग कॉस्ट असेल ती तुम्हाला टोयोटाची लागते इनोआ आयक्रॉसमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला विक्टोमध्ये मारुतीची लागेल ॲक्चुली मारुतीचा बेनिफिट असा आहे की त्याची तुम्हाला पाच हजार सर्व्हिस सेंटर आहेत आणि दोन हजार पाचशे टच पॉईंट्स आहेत सो इंडियामध्ये बघतो आहे तर एवढं नेटवर्क सर्विस नेटवर्क कुठेही कुठल्याही कंपनीचं किंवा कॉम्पिटीटरचं नाही आहे आत्ता त्यामुळं मारुती हा मार्केट लीडर आहे आत्ता सेल्स इंडस्ट्री ऑटोमोबाईलमध्ये तर त्याच्यामध्ये बघतो आहे मारुती या मग या इयरमध्ये किंवा नेक्स्ट इयरमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस एंडिंगला किंवा पंचवीसपर्यंत इ व्ही प्लॅन पण ट्राय करते किंवा इ व्ही कारसुद्धा ट्राय करते तर त्याच्यामध्ये मारुतीने ॲक्चुली बघितलं तर सतरापासनं डिझेल ऑप्शन बंद केले होते कारण मार्केट ऑलरेडी मारुती ओळखते इंडियन मार्केट इंडियन गव्हर्मेंट रूल इथे आत्ता डिझेलबद्दलचे रुल्स आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत त्यामुळं मारुती ऑलरेडी सी एन जी ऑप्शन्समध्ये ॲवेलेबल आहे आणि हायब्रिड ऑप्शनमध्ये ॲवेलेबल आहे जसं मी तुम्हाला म्हटलं आता जसं पेट्रोल आणि डिझेलचे ऑप्शन गव्हर्मेंट आपली क्रिएट करते हायड्रोजन ऑप्शन क्रिएट करते त्याच्या मारुतीने आता हायब्रिड ऑप्शन ॲवेलेबल कराय जेणेकरून तुमची गाडी सिक्स्टी पर्सेंट ही त्या बॅटरीवर चालेल थट्टी ट थटी पसेंट फोटी पसेंट तुमची गाडी पेट्रोल यूज करेल पण तो पण मिनिमम असेल कारण की तो पण आपण बघतो सिटीमध्ये जसं मी तुम्हाला म्हणतो तुमची जास्त मॅक्झिमम ड्राईव्ह सिटीमध्ये असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन असल हायब्रिड करंट कंडिशनमध्ये आत्ताच्या कंडिशनमध्ये तर चांगलं ऑप्शन ॲव्हेलेबल आहे मारुतीमध्ये आणि आपण जसं बोलतो ना की की मारुतीने ॲक्चुली बघितलं ना काळानुसार जास्त डेव्हलपमेंट केलेली आहे स्वतःच्या ब्रँडमध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट केली आहे ॲक्चुली मारुतीने बघितलं जसं नेक्सा आलं नेक्सानंतर मारुतीचं ॲक्चुली कारकडे लुक्सकडे आणि टेक्नॉलॉजीकडे बघण्याचा किंवा दृष्टिकोन लोकांचा चेंज होईल जेव्हा आपण नवीन मॉडल्स बघू शकतो किंवा नवीन आत्ता सक्सेसफुल मॉडल्स त्याच्यामध्ये टर्बो इंजिन लाँच केलं आहे मारुतीने फॉंक्समध्ये वन लिटर टर्बो इंजिन की त्याच्यामध्ये प बघू शकतो बूस्टर डेट टेक्नॉलॉजी लाँच केली आहे स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी लाँच केले या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळं मारुतीमध्ये मारुतीच्या गाड्यांना तुम्हाला ॲव्हरेज चांगला येतो दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजीसोबत इंट्रोड्यूस झाल्यावरती तुम्हाला ती फिचर्सची टेक्नॉलॉजी तुम्ही फील करता ॲक्चुली कारण की ऑटोमोबईल इंडस्ट्री आणि ऑटोमोबईल फ्युचर हे आता आपला हायब्रिडवर आहे मारुतीला ऑलरेडी समजलं आहे आत्ता तुम्ही बघता की इंडियामध्ये हायब्रिड टेक्नॉजी नवीन असेल बट ऑलरेडी ग्लोबल ग्लोबली सुजुकीच्या जे टेक्नॉजी किंवा जे गाड्या यूज करते सुजुकी जेव्हा गाड्या लॉन्च करते ते हायब्रिड टेक्नॉजी ऑलरेडी चालतात बाहेर आऊट ऑफ इंडिया इंडियामध्ये आत्ता लॉन्च झालेले आहेत पण तो खूप जास्त सक्सेसफुल आहेत पण ही प्राईज ह्याच्यामध्ये बघतो आहे की मारुतीसुद्धा मार्केट लीडर त्यामुळे आहे की काळानुसार आणि गरजेनुसार मारुतीने आपापल्या मध्ये चेंज केलेल्या आहेत गाड्यांमध्ये चेंज केले आहेत प्राईज रेज खूप चांगली आहे सर्विस सेंटर टच पॉईंट्स खूप चांगले आहेत सर्व्हिसिंग कॉस्ट खूप कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं मारुती हा लीडर आहे इंडियन मार्केट ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा तर तुम्ही ॲक्च्युली ट्राय करू शकता नॉर्मली आता मी मला जी गाडी पर्सनली आवडते ती ग्रँड व्हिटार आहे ई सी बी टी हायब्रिड मारुतीमध्ये ओके तो ट्वेंटी वन ट्वेंटी टूचं आपलं बजेट असेल अप्रॉक्स तर त्या बजेटमधले सगळ्यात जास्त सेल होना सगळ्यात बेस्ट कार ती असेल कारण की याच्यामध्ये तुम बघतं गाडी आहे स्टाईल आहे फीचर आहे फ्युचर आहे आणि हायब्रिड आहे ओके जो आपण जसं कन्वे करू तसं तुम्हाला त्याचा ॲव्हरेज येऊन जाईल पफॉमन्स चांगला आहे गाडीचा इव्हन वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणून आपण त्या गोष्टी यूज करू त्याच्यामध्ये तुम्ही बघता आत्ता तर सनरुफ आहे तर तुम्ही मारुतीने त्याच गाडीपासून लाँच केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ग हेडसअप डिस्प्ले टेक्नॉजी मारुतीने लाँच केली जे अदर कॉम्पिटीटटर अजून देत नाही आहे किंवा कॉम्पिटिशनमध्ये नाही आहे हेडसअ हेडसअप डिस्प्ले की तुमच्या ड्रायवर सीटच्या समोर एक छोटासा डिस्प्ले आहे आपण जेव्हा ड्राइव्ह करतो तेव्हा कन्विनियंटली तुम्हाला ड्राइव्ह करता यावं किंवा तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी व्हावं रोडपासून म्हणून तुम्ही त्या डिस्प्लेमधून छोटासा डिस्प्ले आहे आपण जेव्हा ड्राईव्ह करतो तेव्हा ड्राईव्ह करताना एक छोटी छोटी इन्फॉमेशन आहे मिनिमम इन्फॉमेशन जी आपलं ड्राईव्ह करताना लागते जसे की आपली स्पीड किती आहे फ्युल इकोनॉमी किती आहे आपलं जो मॅप त्याच्यामध्ये ऑन असेल तर टर्न बाय टर्न इंडिकेटर्स असतील टेम्परेचर असेल क्लॉक असेल यासारख्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सेट करू शकतो आणि आपल्या कन्विनियन्सनुसार त्या गोष्टी सेट असतात त्याच्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली चालू शकता किंवा मग तुम्हाला एम आय डीमध्ये बघण्याची गरज नाही आहे डिरेक्टली तुम्ही ड्राईव्ह करू शकता आणि जेणेकरून तुम्हाला डिस्ट्रॅक्शन कमीत कमी डिस्ट्रॅक्शन तिथपासून येऊ शकतं सो म्हणायचा अर्थ एवढाच आहे की मारुती इंडियन मार्केटचा जसं यूज करते जसं की गव्हर्मेंटचं यूज करते गव्हर्मेंट रुल्सचं यूज करते ओके तसं कुठली कंपनी आत्ता करताना दिसत नाही आहे इव्हन डिझेल मार्केटबद्दल पण बोलू शकतो आणि हायब्रीड मार्केटबद्दल सुद्धा बोलू शकतो आणि जे मॉडल्स मारुतीमध्ये आहेत ते कॉम्प्युटरमध्ये अजून नाही आहेत त्याच्या मुळे मारुती एवढी सक्सेसफुल आहे